प्रॉडक्ट रीव्यूबद्दल मला सांगायचं आहे की मी कालच बुक्स पर्चेस केले माझ्या मुलीसाठी हो नर्सरीचे बुक्स आणी नवीनच पब्लिकेशन आहे ते सहकार विद्यामंदिर बुलढाणा यांचं स्वत चं पब्लिकेशन आहे कालच त्यांनी पब्लिश केले बुक्स बुक्सची क्वॉलिटी एकदम छान आहेे फॉन्ट त्यांनी खूप प्रॉपर यूज केलं आहे कलरफुल पिक्चर्स यूज केलेले आहेत पेजची क्वॉलिटी एकदम फाइन क्वॉलिटी आहे आणि प्रिंटींगही खूप फ्रेश प्रिंटिंग आहे आय थिंक त्याच्यामुळे खूप हेल्प होईल मुलांना अभ्यास करायला इंट्रेस्ट पण त्यांचा वाढेल त्यामध्ये अभ्यासक अभ्यासाचं नाव घेतलं की तसे तर मुलं थोडासा कंटाळा करतात पण नक्कीच ही बुक्सची क्वॉलिटी आणि बुक्सचं कंटेंट पाहून त्यांना नक्कीच ते सगळं अभ्यास करायला किंवा शिकायला आवडेल आणि ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी कंटेंटवाइज जर पाहिल्या तर सगळ्याच गोष्टी त्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत आणि मी खूप हॅप्पी आहे ते बुक्स पाहून आणि त्यातलं कंटेंट पाहून आणि ते जे मुलांना फायदेशीर ठरेल तर ह्यासाठी मी इच्छा करते की असेच सगळे बुक्स पण राहोत ज्या ज्यांनी बर्डन पण नाही वाढणार मुलांचं आणि त्यांना शिकण्यासाठी सुद्धा हेल्प होईल आणि त्यांचा एनर्जी पण टिकेल इंट्रेस्ट पण वाढेल बुक्समध्ये आणि ते अभ्यास त्यांना कंटाळवाणा न होता ते एन्जॉय करू शकतील